निवडणूक म्हटलं की सगळा पैशाचा खेळ पैसे वाटणे भोंगे वाजणे ताचा गाजावाजा करणे जिकडे तिकडे गाड्या फिरणार आवाज करत करत भोंगे लावून तर त्याच्यामुळे आपल्याला खूप त्रास होतो शांतता मिळत नाही आणि लोकांचा कल मग टिकन पार्ट्या करणे निवडणुकीमध्ये लोक जास्त दारू मटन ह्या पार्ट्या जास्त करतात तर बाहेरगावाहून लोक येतात तिथे निवडणुकीला पैशाचा खेळ राहतो अशा बऱ्याचशा अडचणी आहेत काही कामं थ थांबून जातात जे होणारे कामं आहेत ते आचारसंहिता लागल्यामुळे त्याच्यामुळे थांबून जातात त्या निवडणुकीमुळे बऱ्याचशा कामावर आपल्याला फरक पडतो आणि अडचणी भरपूर येतात